कोणाला व्यवसाय म्हणून स्वयंपाक करू इच्छीत असाल तर स्वयंपाक आणि गडीविषयी अनेक शाळा संस्था उपलब्ध आहे ज्या की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर आहे स्वयंपाक कला संस्थेमध्ये त्यांना प्रशिक्षण दिलं जातं व्यव स्वयंपाक कसा बनवायचा किती स्वच्छ्ता राखायची स्वच्छता किती आवश्य आहे एखाद्या पदार्थाला त्याला किती सुंदर आणि छान दिस बनवता येईल किवा नवीन नवीन पदार्थ त्यांना बनवले श् बनवायला शिकवतात पदार्थ बनवत आसताना त्यांना अनेक स काळजी कशी घे अनेक काळजी घ्या घ्यावी लागतात त्या काळजी घेण्याची माहिती त्यांना प्रशिक्षणाद्वारे दिली जाते प्रशिक्षण देताना त्यांना हातामध्ये काय घालायचं केसांना काय लावायचं कुठल्या प्रकारचा ड्रेस आपण घातला पाहिजे किंवा कोणत्या कलरचे कलर आपण जेवणात वापरले पाहिजे कुठल्या फळं भाज्या चांगल्या आसतात कोणत्या कोणत्या वातावरणत कोणती भाजी केली पाहिजे किंवा जे आपल्या शरीरासाठी चांगली असते किंवा प पुरणपोळ्या कशा बनवायच्या साध्या पोळ्या कशा बनवायच्या पुऱ्या कशा बनवायच्या पनीर कसं वापरायचं पिझ्झा बनवताना कोणते कोणते प फळं टाकले जातात किंवा भाज्या पाल्या टाकले जातात कोणते स्वास वापरायचे ते स्वास वापरताना आपण किती काळजी घेतली पाहिजे किंवा लहान मुलांना का जर आपण स्वयंपाक करत असू तर त्यांच्यासाठी कुठलीकुठली काळजी घेतली पाहिजे किंवा ती काळजी लहान मुलांना स्वयंपाक बनवताना ते किती कमी टिखट असलं पाहिजे त्यांच्यासाठी कुठलं तेल चांगलं आहे जर कुणाला हृदयाचा त्रास होत असेल तर त्यांना हृदयाचा त्रास होऊ नये म्हणू कोणत्या प्रकारचं तेल वापरलं जातं किंवा सूर्यफुलाचं तेल चांगलं आहे की तांदळाचं तेल चांगलं आहे किंवा सोयाबीनचं तेल चांगलं आहे हे या याबद्दल पण माहिती दिली जाते स्वयंपाकाच्या प्रशिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं स्वय प्रशिक्षण दिलं जातं प त्यासाठी त्यांचं जर त्यांनी कधी हॉटेल टाकली तर तेव्हा हॉटेलमध्ये कसे त्यांची त्यां ते त्यांच्या ग्राहकांची काळजी घेऊ शकाल याबद्दल त्यांना त्या प्रशिक्षणामध्ये माहिती दिली जाते त्यामुळे त्यांच्या व्यवसायमध्ये त्यांना नक्कीच फायदा होतो आणि जास्त फाय फायदा होतो आणि त्यांना पैसे पण जास्त उरतात अशा प्रकारे त्यांना स्वयंपाक करताना प्रशिक्षण हे दिलं जातं त्यामुळे त्यांना खूप फायदा होतो प्रशिक्षण देताना ते सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची कशी सांगतात किती स्वच्छ्ता पाहिजे कशा भाज्या पाल्या कापायच्या किती कशा कापायच्या ते सांगितलं जातं